हॅलो मधुर वाचनालयामध्ये लागला आहे का नंबर हां मी मानसी बोलत आहे मी आत्ताच सांगलीमध्ये शिफ्ट झाली आहे तर मला थोडीशी अभ्यासासाठी लायब्ररी जॉईन करायची होती तर मला कळलं की तुमची लायब्ररी खूप चांगली आहे या शहरामध्ये तर मला त्याचे काय तुमचे फॉर्मॅलिटीज आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत म्हणून मी फोन केला आहे ओके

बरं आणि त्याचा काही फॉर्म वगैरे भरायचा असेल

ओके ओके आणि प्रत्यक्ष यायचं असेल तर मग काय टायमिंग्ज काय आहेत तुमचे

आणि अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची सोय वगैरे आहे

पण मग टायमिंग काय आहे तसं म्हणजे

ओके

ओके ओके ओके आणि त्याचं ओके ओके आणि तुम्हाला मी जी पे पण करू शकते फी लायब्ररीची असं पण एकावेळी तुम्हाला म्हणजे एकच पुस्तक मिळतं का त्या कार्डवर

आणि मग तुमची आजीव वगैरे लाईफ मेंबरशिप काही आहे

ओके आणि मग त्याला दंड वगैरे काय आहे किंवा किती दिवसात पुस्तक परत द्यायला लागतं ते

ओके

ओके बरं बरं बरं आणि तुमच्या काही हां हां बरोबर बरोबर हां हां हां

ओके ओके हां हां ठीक आहे ठीक आहे मी एकदा प्रत्यक्ष भेटून जाते तुम्हाला आणि उद्या परवा येऊन भेटून जाते आणि मग आप मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते ओके थँक्यू थँक्यू